असे म्हणतात जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे परंतु जिथे स्वच्छता असते तिथेच हां स्वयंपाघर मो किंवा संडास हे आपल्या घरातील थोडी महत्त्वाची स्थाने आहेत यांच्यामुळे आपण निरोगी राहतो जर तेच स्वच्छ नसतील तर आपण कसे काय आपल्याला आरोग्य लाभेल उंदीर झुरळ यांचा त्रास आपल्याला खूप वाटतो परंतु आम्ही आमच्या घरात जेव्हा स्वयंपाकघरात किंवा मोरीमध्ये उंदीर किंवा झुरळ इत्यादींचा त्रास होतो तेव्हा आम्ही घरगुती उपाय करतो जसे की बेकिंग सोडा आणि साखर हे अगदी घरगुती उपाय आहेत यांचे मिश्रण ज्या ठिकाणी रोज झुरळ आणि उंदीर असतात त्या ठिकाणी ठेवायचे मग तिथे थोडेसे कमी होतात तसेच बोरीक अॅसिड घरगुती उपाय आहे बोरीक अॅसिड झुरळांवरती नियंत्रण आण आणण्यासाठी आपण बोरीक अॅसिड यूज करू शकतो अजून एक सर्वोत्तम असं उपाय म्हणजे बेपाने स्वयंपाकघरातील लहान झुरळांचा सामना करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे सामान्य तमालपत्रांच्या शक्तीला कमी लेखू नका हां यांचंही काम खूप मोठं आहे तसंच कडुलिंबाच्या तेलाची फवारणी कडुलिंबाचं तेल ठीकठिकाणी फवारून आपण कीटकांचा जसे की झुरळांचा आणि उंदरांचा सुद्धा नाश करू शकतो साखर आणि सिलिका एलर्जेल सिलिका एअरजेल आणि साखरेमुळे आपण छोटेछोटे लहानलहान झुरळांवरती नियंत्रण आणू शकतो तसेच ब्लीच आणि पाईन सोल हे सर्व घरगुती उपाय आहेत आजकाल उंदरांसाठी एक चिकट पॅड भेटतं त्याच्यामधे उंदीर चिकटतात आणि जागेवरतीच मरतात तर असे काही उपाय आम्ही घरगुती उपाय आम्ही करत असतो जेव्हा उंदीर आणि झुरळ इत्यादींचा त्रास आम्हाला होतो